वीज ही फार महत्त्वाची गोष्ट झालेली आहे जर वीज नसली तर बऱ्याचशा अडचणींना सामोरे जावं लागतं जसं की गावातच जर बघितलं आपण तर आत्ताही बऱ्याच बराच वेळ लाइट जाते पण जेव्हा ही लाइट जाते लोकांना बऱ्याचशा गोष्टींना सामोरं जावं लागतं जसं की लाइट गेल्यानंतर रात्रीच्या टायमाला जर लाइट गेली तर आपल्याला घरात काहीच काम करता येत नाही त्यानंतर उन्हाळ्याच्या टायमाला फॅन कूलर आपण काहीच काहीच लावू शकत नाही आणि आजकाल प्रत्येकाच्याच घरात मिक्सर फ्रीज या गोष्टींचा वापर केला जातो पण जर लाइटच नसली तर आपण ह्या गोष्टींचा वापर करूच शकत नाही मिक्सरशिवाय आजकाल बायांचा स्वयंपाकही होत नाही आणि बिनाविजेचा आपण ना तर मिक्सर लावू शकत ना तर आपण फ्रीजचा वापर करू शकत दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे जे मुलं शाळेत जातात ज्यांना कॉलेजला जावं लागतं ज्यांना बराच अभ्यास असतो बरेचसे आजकाल रात्रीच्या टायमालाच रात्रीचीच वेळ अशी असते जेव्हा त्यांना अभ्यास करायची इच्छा होते पण जर रात्री वीज नसली वीज गेली तर तेही करू शकणार नाहीत आणि शेतात जर आपण बघितलं तर जे लोक जेव्हा पाणी घेतात त्यांच्या पिकांना द्यायसाठी पाणी लागतं झाडांवरती मारायला पाणी लागतं तर तेव्हा ते विहीरीतून पाणी काढण्यासाठी मोटरचा वापर करतात आणि त्याच्यासाठी वीज ही फार महत्त्वाची आहे जर मोटरनी पाणी काढायचं म्हटलं तर वीज अवश्य असतेच आणि जर वीजच नसली तर तेव्हाही बऱ्याच अडचणींना सामोरे जावं लागतं त्याच्यामुळे वीज ही खूप वेगवेगळ्या गोष्टींसाठी वापरली जाऊ शकते